हॅलो बोला हो आमच्याकडे साड्या भरपूर आहेत साड्या भरपूर प्रकार काठ पदर साड्या आहेत त्याच्यानंतर साधी सिम्पल म्हणलं दररोज यूज करण्यासाठी तर त्या पण आहेत

भरपूर प्रकारच्या साड्या आहेत आमच्याकडं आहेत ना आहेत ना भरपूर प्रकारच्या आहेत बनारसी पण भेटंल तुम्हाला आमच्याकडं

तुमच्याकडे काही तरी फंक्शन आहे का फंक्शन हा म्हणजे दररोज वापरण्यासाठी तुम्ही तुमच्या इकडं काही फंक्शन असेल तर फंक्शनसाठी पण तुम्हाला इकडे भेटतील आमच्याकडे जी व्हरायटी तुम्ही म्हणाल त्या प्रकारची तूम्हाला भेटून जाईल

हो ना डिस्काउंट काढून डिस्काउंट काढूनच तुम्हाला भेटल आमच्या दुकानामध्ये डिस्काउंट काढून तुम्हाला सध्या सिम्पल पासून पाचशे रुपयेपासून ते दोन हजारापर्यंत तुम्हाला घ्याल त्या पद्धतीमध्ये साडी भेटून जाईल ते पण डिस्काउंट काढून अ हो आहेत ना ओके आणखी त्याच्यान हो त्याच्यानंतर बस्ता वगैरे तुम्हाला जर काही बांधायचा असेल तर त्याच्यामध्ये सुुद्धा आम्ही तुम्हाला खूप काही हे करून बस्ता हे कमी किमतीमध्ये आम्ही लावून देऊ शकतो जर तुम्हाला कोणत्या फंक्शनसाठी भरपूर खरेदी करायची असेल तर असं ते मॅडम मॅडम तुम्ही एकदा दुकानाला येऊन व्हिजिट द्या आ चालतंय कि